बागकामाबद्दल नव्या ज्या काही गोष्टी शिकण्यासाठी सध्या ॲग्रोवनची एक पुरवणी असते सकाळ पेपरमध्ये त्याच्यामार्फत मी चांगल्या पद्धतीनं बागकामाच्या काही गोष्टी शिकलो त्याचप्रमाणं मी काही वेबसाईड आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बागकामाबद्दलच्या गोष्टी वापरून मी माझी बाग सुंदर केली त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली जी मृदा असते आपण त्याला माती असं म्हणतो ती माती आणि त्याच्यात आपण जे काही केमिकल्स असतात ते केमिकल्स आपण एकत्र करून म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही वीस वीस चाळीस सम्राटचा जर युरिया जर टाकला असेल तर निश्चितच ती जी माती जी असते ती माती आपण युटीलाइज करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहिजे ती झाड झाडे जी आहे ती झाडी आपण लावू शकतो बागकामासंदर्भामध्ये मी यूट्यूबवरती वापरून त्या बागाची कटिंग असेल कटिंग केल्यानंतर त्याच्यावरती मी औषधं फवारणी केली आणि औषधी फवारणी करून बागकामाचं जे काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वाढवण्यासाठी मी भरपूर असे प्रयत्न करतो ॲग्रोवन पुरवणीमध्ये बागकामासंदर्भातल्या ज्या काही टिप्स दिल्या होत्या त्या सगळ्या टिपचा मी वापर करून बागकामासाठी वेळेवर फुलं येण्यासाठी आपण जे काही औषधाची फवारणी करतो ती फवारणी करून टवटवीट अशी आम्हाला फुलं उपलब्ध झाली त्याचप्रमाणे जमीन भुसभुशीत करून त्या ठिकाणी आम्ही जमिनीचा पोत वाढवून सुद्धा आम्ही प्लांटेशन केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी फोतोसिंटेसिसचा आम्हाला जेवढा वापर करता येईल तेवढा वापर करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून आम्ही बागकामाबद्दल आम्ही प्रयत्न केले आम्ही टी व्हीवरती आमची माती आमची माणसं ह्या ह्या चॅनलवरती ह्या कार्यक्रमात म्हणजे सह्याद्रीच्या मा आमची माती आमची माणसं ह्या चॅनलवरती आम्ही सुद्धा ह्या गार्डनिंग संदर्भात नवननवीन उपयुक्त अशा गोष्टी ज्या आहेत ते आम्ही शिकलो आणि त्या पद्धतीने आम्ही हे काम केलं आणि हे काम केल्यामुळे काय झालं की याचा आमच्या बागेवरती खूप सुंदर असा परिणाम झाला आज आमची बाग स् स्वच्छ सुंदर आणि कोणत्याही प्रकारचे कीटक न येता एकदम अशी उपयुक्त अशी आमच्याकडे बाग आमचे ॲवेलेबल आहे